मी चांदुर बाजार येथून चांगल्या कंपनीची हॅन्दपर्स घेतली त्या पर्समध्ये लेदर पण खूप छान आहे त्या पर्समधलं आणि चेन आहे खूप त्याला बॉक्स आहे असे वेगवेगळे सामान पण चांगलं ठेवता येते चांगल्या क्वालिटीची आहे